मला शाळेत दोन विषय अगदी आवडायचे त्यातून जर मी एक विषय म्हटला तर तो होता हिंदी हिंदी तसं म्हटलं तर माझा फेव्हरेट यामुळे नव्हता की त्यात की ती आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून पण यामुळे होता की ती जी टीचर आहे हिंदी शिकवणारी आमची ती खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप चांगल्याप्रकारे अशी हिंदी शिकवायची जी की लवकर डोक्यात बसायची म्हणून लहानपणीपासूनच हा सब्जेक्ट जो आहे तो माझा फेव्हरेट राहिलेला आहे अणि तसं जर म्हटलं तर जो दुसरा विषय आहे तो तर ऑव्यिअसली माझा गेम पिरियडच होता म्हणा कारण की गेम पिरियडच्या वेळेस असं व्हायचं की सर आम्हाला हसत म्हणजे खेळता खेळता शिकवत होते म्हणजे ते फक्त कोणता गेम सांगतच नव्हते तर त्या गेमबद्दल आम्हाला माहितीसुद्धा शिकवत होते की नेमकं त्याच्यामध्ये काय काय असते किती प्लेयर्स असतात या गेममध्ये कोणता कसा खेळला जातो वगैरे वगैरे आणि टायमिंग किती असते प्रत्येक खेळाचा तर अशाप्रकारे सरांनी आम्हाला खूपदा म्हणजे खो खो क्रिकेट बॅडबिंटन जर आपण म्हटलं नाही तर मग लगोरी हे शिकवलेले आहे आणि सगळ्यात माझा आवडतीचा म्हटला तर हॉकी खूप साध्या सोप्या भाषेत आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून मला गेम पिरियडसुद्धा आवडतो तसं तर विषय आवडायचं खरं कारण म्हणजे फक्त तो एक विषय नसतो तर त्यामागे म्हणजे शिक्षकसुद्धा असतात म्हणजे ते कोणच्या प्रकारे विद्यार्थ्यांना शाळेत असताना ते शिकवतात किंवा कोणत्या प्रकारे ते विद्यार्थ्यांना त्याबद्दल प्रोत्साहित करतात की तुम्ही की हा इतका सोपा सब्जेक्ट आहे तर तुम्हाला हा आलाच पाहिजे तसं म्हणजे ते कधी फोर्स नाही करत त्यांच्या शिकवण्यानुसार त्यांची शिकवायची पद्धतच अशी असते म्हणा ज्यानी आपलं मन तिक तिकडे ओढले जाते म्हणजे आपल्याला त्या विषयाचा अजून अभ्यास करायला आवडतो किंवा आपण म्हणू शकतो की त्या विषयात आपल्याला चांगले गुण मिळव सहजासहजी मिळून जातात जर आपण तितकंच मन लावून कोणत्याही विषयाला समजून घेतलं तर